हॅलो सूरज कार एजन्सीज ॲक्च्युली मला ना मांडव्याला जाण्यासाठी मी एक कॅब बुक केलेली पण ती अजूनही माझ्या स म्हणजे हेच्यावरती लोकेशनवरती पोचलेली नाहीये तसं काय इशू आहे तुम्ही सांगू शकता काय मी ड्रायव्हरलासुद्धा फोन केलेला पण त्याने कॉल उचलला नाही आहे माझा मला विदीन फिफ्टीन मिनिट्स तरी निघावं लागेल कारण माझं तिथं अर्जन्ट मिटींग आहे त्यामुळे मला इकडनं विदीन फिफ्टीन मिनिट्स तरी निघावं लागेल हां मी अलिबागमधनंच बोलते अलिबाग श्रीबागमधनं

आता मी श्रीबागमध्येच आहे पण मला आता सध्या तरी लगेच विदीन फिफ्टीन मिनिट्स तरी निघावं लागेल सर पण त्यासाठी मला कॅब पाहिजे आणि तुमचा ड्रायव्हर फोन उचलत नाही आहे आता तुम्ही कुठची कॅब अरेंज करू शकता का हां विदीन फाय मिनिट्स वगैरे अरेंज करावीच लागेल कारण मी आता सध्या माझं लगेज वगैरे सगळं पॅक झालेलं आहे त्यामुळे मला विदीन फाय मिनिट्स तरी कॅब माझ्या लोकेशनवरती पाहिजे ओके हां सर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर नाही तर मग मी तुमचं म्हणजे ही बुकिंग डिलिट करून मी दुसरी बुकींगसुद्धा करू शकते का असं ओके हां तुम्ही एक फोन लावलात तरी चालेल ड्रायव्हरला किंवा म्हणजे विचारून घ्या एकदा चौकशी करून कारण मला विदीन फिफ्टीन मिनिट्स तरी निघावंच लागेल सर कंपल्सरी माझी मिटिंग आहे तिथे त्यामुळे ओके